नमस्कार माझं नाव सुप्रिया तुकाराम कांबळे मी राहणार सावंतवाडी ॲट पोस्ट कुंभवडे तालुका सावंतवडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील निवासी आहे मला मी सध्या जॉब नोकरीच्या सल्ल्या नोकरीसाठी बाहेर असते त्यासाठी बाहेर कामानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर असते मला मा मला माझ्या गावी जायचं आहे त्यासाठी मला माझे लसीकरण करण प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे मला मी कामावर असल्यामुळे मला स्कॅनरचा वापर करता येत नाही आहे मला स्कॅनरचा वापर कसा कशा प्रकारे करावा हे जमत नाही आहे त्यामुळे तुम्ही मला तो स्कॅनरच्या बदली किंव तो स्कॅनरचा वापर मी कसा करू शकते किंवा त्याबद्दल त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय दुसरी काय उपाय त्यावर आहे का याबद्दल तुम्ही मला माहिती देऊ शक प्लीज माहिती द्या मग जेणेकरून मी ते माझे प्रमाणपत्र लसीकरण प्रमाणपत्र आहे ते लवकरात लवकर अपलोड करू शकते मला माझे प्रमाण लसीकरण प्रमाणपत्र अपलोड करण्याची खूप गरज आहे ते डिजिटल करण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी काही पर्यायी पद्धती माहे आहेत का ते मला तुम्ही सांगा म्हणजे जेणेकरून मला माझे लसीकरण प्रमाणपत्र लवकरात लवकर अपलोड करता येईल माझे लसीकरण प्रमाणपत्र तुम्हाला मला शेअर करण्यासाठी मला स्कॅनर करायचा कसा वापर करावा याबद्दल काही समजत नाही आहे त्याबद्दल तुम्ही मला जरा माहिती द्या मला माझे लसीकरण प्रमाणपत्र हे डिजिटल करायचे आहे व ते लवकरात लवकर अपलोड करायचे आहे जेणेकरून मला त्या त्याचे मला खूप गरज आहे व मला ते मला त्याचा खूप उपयोग होईल माझे लसीकरण प्रमाणपत्र लवकरात लवकर उपलब्ध न अपलोड करून द्यावे अशी माझी विनंती आहे धन्यवाद